मी आतापर्यंत असे भरपूर फोटोग्राफ घेतले ज्याच्यामध्ये निसर्गाचे काही जे वर्णन असतील त्या प्रकारचे फोटोग्राफ घेतो त्याच्यामध्येकाही पक्षांचे किंवा ढग आले असतील आकाशामध्ये तर त्यांचे त्यांचे फोटो कॅप्चर करायचं मला छंद आहे अजून बाकीचे म्हणजे जर पक्षी किंवा काही वॉटर ॲक्टिव्हिटी होत असतील त्यांचे फोटो घ्यायचं मला आवड आहे मी आतापर्यंत अशे भरपूर फोटो घेतलेत ज्याच्यामध्ये सूर्य किंवा ढग असे एकत्र किंवा इंद्रधनुष्य असे सगळे एकत्र एका व्यू मध्ये दिसतील असे फोटो घेतलेत त्यानंतर मला फोटो घ्यायचा छंद लहानपणापासूनच होता जेव्हापासून माय मी मोबाईल घेतला तेव्हापासून मला फोटोग्राफीचा छंद लागला फोटोग्राफी असाही छंद आहे की कोणत्याही आठवण आपण लक्षात ठेवू शकतो त्याच्यामुळे आपली मेमोरी मेमरीसाठी आपल्याला हेल्प होते त्याच्यानंतर फोटोग्राफीमध्ये अजून काही काही म्हणजे आता मी सध्या माशांच्या फील्डमध्ये असल्याने काही माशांचे फोटोज ग्रा आहेत माझ्या मोबाईलमध्ये त्याचा मला छंद आहे अजून अब अजून म्हणजे फोटोग्राफी लहानपणापासून असल्यापासून जे लहानपणापासूनचे जे मेमरीज आहेत त्या मोबाईलमध्ये साठवून ठेवलेएत त्यानंतर अजून माझ्याकडे कोणत्या मेमरी साठवता येतील तेवढे मी आता प्रयत्न करत आहे आणि काय जर निसर्गातील फोटो काढायचे असतील तर एक चांगलं असं प्लॅटफॉर्म म्हणजे आता इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यावर त्याला लाईक भेटतात त्याच्यातून काही इन्कम भेटू शकते असे काही नवीन आता संधी उपलब्ध झाले आहे त्याच्यामुळे फोटोग्राफीची आवड मला लागली थँक्यू